हो प्रवासी बसचं वर्णन करताना मला लगेच आठवतं मी गेल्यावर्षी कोकणात गेलो होतो मोठी आरामदायक बस होती ती पुढे ड्रायव्हरची सीट थोडी उंचावरच होती अगदी समोर मोठं स्टिअरिंग आणि डॅकबोर्डवर खूप बटणं सगळं व्यवस्थित होतं प्रवाशांसाठी वर स्टोरेज रॅक होते जिथे आपण बॅक्स ठेवू शकतो खिडक्या मोठ्या होत्या काही स्लायडिंग होत्या आणि खूप हवा येत होती त्यामुळे प्रवास मस्त वाटला प्रत्येक सीटला मागे झुकवता येत होतं त्यामुळे झोपायलाही आराम होता सीट्स एकदम स्वच्छ होत्या आणि मधूनमधून थांबायचंही ठरवलेलं होतं ही बस डिझेलवर चालते त्यामुळे आवाज थोडा जास्त होतो पण एकदा सवय झाली की काही त्रास वाटत वाटला नाही अशा बसमध्ये प्रवास करणं म्हणजे एक वेगळीच मज्जा असते बाहेरचे दृश्य पाहत थोडंसं गप्पा मारत आरामात पोहोचता येतं